हॅलो बोला बोल मला माझ्या मुलीच्या लग्नाकरता दागि हार नेकलेस कानातले खूप काही खरेदी करायचं आहे

हो का आम्हाला नेकलेस आंगठी कानातले अशा बऱ्याच काही वस्तू घ्यायच्या आहेत हो हो बरं ठीक आहे